ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचं महत्त्व माहिती आहे असेच विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळतात प्रामुख्याने उच्च शिक्षणाचं महत्त्व हे आपल्या लोकांना अद्याप समजलेलं नाही शिक्षण हे केवळ एक डिग्री घ्यावं नोकरी मिळावी यासाठी नाही तर आपला सर्वांगीण विकास व्हावा बुद्धीचा व्यक्तीचा आणि समाजाचा विकास व्हावा यासाठी हे घेणं फार महत्त्वाचं आहे उच्च शिक्षण म्हणजे केवळ पोपटपंची नव्हे किंवा एखादं कौशल्य आत्मसात करणं नव्हे तर तुम्हाला उच्च शिक्षण हे पूर्णतः तुमचा व्यक्तिमत्व विकास राष्ट्र उन्नती आणि शिक्षण व्यवस्था यासाठी महत्त्वाचा आहे उच्च शिक्षण घेतलेला व्यक्ती हा त्याच्या व्यवसायात पारंपरिकरित्या असेल तर जातो अन्यथा उच्च शिक्षण घेतलेला व्यक्ती हा नोकरीच्या शोधार्थ जातो व्यवसाय करणारा व्यक्ती हा उच्च शिक्षणाकडे प्रामुख्याने जात नाही तो आपलं प्राथमिक शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायाच्या ठिकाणी जातो कारण अर्थार्जन करणं हे त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो पण ज्या कुटुंबामध्ये व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नाही तो व्यक्ती उच्च शिक्षणाच्या माध्यमातून चांगली नोकरी मिळावी यासाठी सतत प्रयत्नशील असतो उच्च शिक्षण म्हणजे चांगली नोकरी हा एक समज आपल्यामध्ये आहे एखाद्या विषयामध्ये पारंगत असणारा व्यक्ती उच्चशिक्षित आहे म्हटल्यावरती त्याची छाप समाजामध्ये चांगली पडते नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीला गेल्यावर देखील त्याचा चांगला प्रभाव हा मुलाखत घेणाऱ्यावरती पडतो उच्च शिक्षण हे अनेक विषयांमध्ये असू शकतं उच्च शिक्षण हे व्यापक आहे उच्च शिक्षण हे परदेशांमध्ये आहे विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर ह्या उच्च शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती त्याचं मत ठामपणे मांडू शकतो राजकीय भूमिका असेल सामाजिक भूमिका असेल किंवा त्याची विचारसरणी असेल उच्च शिक्षणाच्या माध्यमातून तो व्यक्ती त्या विचारधारेवर ठामपणे राहू शकतो आपलं मत मांडू शकतो हे वाटतं